नमस्कार मी जालन्यावरून बोलतो आहे मी आता सध्या पुण्याला स्थलांतरित झालेलो आहे मला तेथे जे माझा गॅस आहे तो मला तिथे गॅस एजन्शीमध्ये अपडेट करायचा आहे तर त्यासाठी लागणारे जे डाकुमेंट्स आहेत लाईट बिल वगैरे हे पण मला तिथं अपडेट करावे लागेल आणि माझं पत्ता जो आहे तो पण तिथे अपडेट करावं लागेल एजन्सीमध्ये पुन्हा ओके